हां मोबाईलवर यूट्यूबवर मी न्यूज चॅनल हे सबस्क्राईब केलेलं नाही पण यूट्यूबवर मी बातम्या बघते बरेचदा आणि मला काहीजणांचे चॅनल आहेत वैयक्तिक ते मला प्रभाकर सूर्यवंशी भाऊ तोरसेकर त्यानंतर सुशील कुलकर्णी हे असं व त्यांचे चॅनलवर ते जे सांगतात त्यांचं ते मी ऐकत असते ते ऐकायला आवडतं थोडंसं आणि कुठं काय चाललं ह्यावर त्यांची मतं काय आहेत हे ते ज्या पद्धतीने आणि ज्या बिनधास्तपणे जे बोलतात भाऊ तोरसेकर सुशील कुलकर्णी यांचे चॅनल्स मला आवडतात ते मी आवर्जून बघते यूट्यूबवर पण ते पाहायला मिळतात आणि ते सबस्क्राईब पण केलेले आहेत तर ते कुठल्या ज्वलंत विषयावर त्यांचे चर्चा असतात आणि त्याविषयी त्यांचं मतं काय हे ते परखडपणे सांगतात त्या ते ऐकून म्हणजे खरं प्रकरण काय आहे हे पेपरमधल्या बातमीपेक्षा जास्त डिटेल त्यांच्या बोलण्यातून लक्षात येतं म्हणून ते मात्र आवर्जून बघत असतात आणि काही बघावंसं वाटलं कधी तर यूट्यूबवर सर्च केलं तर कुठलेही चॅनल बघायला मिळतं तर ते त्या त्याप्रमाणे ते बघते जास्त करून मराठी बातम्या आवडतात त्याच्यामुळं मराठी चॅनल्स आणि मराठी बातम्याच बघत असते